बुद्धिबळ हा असा एक खेळ आहे जो कम्प्युटरवरही खेळला जातो आणि प्रत्यक्ष समोर एकमेकांसोबतही खेळला जातो बुद्धिबळ हा एक अत्यंत एकाग्रतेने खेळायला पाहिजे प्रत्येक माणसाचे बुद्धिबळाने एकाग्रता वाढते हे आणि बुद्धिबळ हा कॉम्प्युटरवर खेळण्यापेक्षा प्रत्यक्ष ह्याने खेळला पाहिजे कारण आपले जे आपले जे स्किल्स आहेत ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतील आणि प्रत्यक्ष खेळल्याने जे आपल्या जे बुद्धिबळांंचं जे आपण खेळामध्ये ज्या चुका करतो ते आपल्याला जो समोर खेळणारा जो व्यक्ती आहे तो सांगू शकतो आहे किंवा आपणही त्याला सांगू शकतो आहे की तो कुठे चुकतो आहे हे सांगितल्याने आपण आपली जी चुका आहे त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने सुधरवू शकतो आपण चा आपला आपला जो बुद्धिबळ खेळण्याचा जो एक प्रकार आहे तो अत्यंत चांगला भक्कम करू शकतो आणि बुद्धिबळाची जी कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये आपण हमखास चांगल्या पद्धतीने उतरू शकतो त्यामुळे कॉम्प्युटरपेक्षा जास्त लोकांनी प्रत्यक्ष बुद्धिबळ प्रत्यक्षात बुद्धिबळ खेळायला पाहिजे ना की कॉम्प्युटरने जेणेकरून अत्यंत चांगली एका आपली एकाग्रता आणि आपला जे खेळाचे जे स्किल्स आहेत ते अत्यंत चांगल्या याच्याने वाढतील धन्यवाद